मला एक कुर्ती हवी होती मज् मला गरज होती कुर्तीची तेव्हा मी कुर्ती घ्यायला गेली ती कुर्ती घेतलेली ती कुर्ती मला खूप आवडली आणि तिची डिझायन पण खूप छान आहे आणि ती निघाले पण खूप चांगली म्हणजे जेव्हा पण मी ती घालते तेव्हा मला खूप छान वाटतं तिची डिझायन पण खूप छान आहे ती धुतल्यानंतर आखडलं पण नाही किंवा आकसली नाही आणि ती खरोखरच खूप चांगली आहे तर मी पण तुम्हाला अशीच कुर्ती घेण्याचं सांगू शकते कारण ही कुर्ती घातल्यानंतर मला खूप छान वाटतं